रोगापासून बचावासाठी मी असंतुलित आहार नियमित व्यायाम करणं पुरेशी झोप घेणं दररोज सकाळी चालणं योगासनं आणि ताजं अन्न खाणं यावर भर देतो स्थानिक उपायांमध्ये हळद दूध तुळशीचा चहा आल्याचा काढा आणि लसूण याचा वापर करतो या नैसर्गिक उपायांनी रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर आपलं तंदुरुस्त राहतो